हेडफोनचा उपयोग तसा अनेक गोष्टींसाठी होतो पण त्याचबरोबर त्याचे अनेक तोटे पण आहेत त्या तो त्याचे तोटे म्हटले की त्यात पहिला तोटा म्हणजे हेडफोन्स सतत वापरल्यामुळे आपल्या कानांना एक तणाव तयार होतो एक तणाव येतो आपल्या कानांवर ज्यामुळे आपल्याला आ स्रा आपल्याला ऐकण्यास किंवा आपली जी श्रवणशक्ती जी आहे ती कमी होण्याची शक्यता असते तर आपल्याला हळू बोललं की ऐकायला येऊ शक येत नाही याचा आपल्याला त्रास हेडफोनमुळे होतो तसंच दुसरा मुद्दा म्हटलं तर जर आपण खूप मोठ्या आवाजात सांगितलं सांगितलं ते ऐकलं तर त्याचा परिणाम दीर्घ का कालीन आरोग्यावर होतो खूप मोठ्याने जर सांगून सांगितलं बोललं तर तो त्याला आ त्याचा आणखी त्रास होईल नंतर पुढे पुढे आणखी त्रास होईल याशिवाय हेडफोन्स सतत वापरल्याने सामाजिक संवाद जो आहे तो कमी होतो सामाजिक स सा सामाजिक जो संवाद आहे तो कमी होतो आणि का कारण ते इतरांशी संवाद साधण्यापेक्षा एकटे राहणे पसंत करतात त्यांना एकटं रहायला आवडतं तिसरी समस्या म्हणजे काही स्वस्त किंवा दर्जाहीन हेडफोनमध्ये ऑरंटी किंवा कोणते कनेक्टिव्हिटीची समस्या असते त्या ज्यामुळे ते लवकर खराब होतातच होतात आणि आपल्याला नवीन नवीन हेडफोन्स घेण्याची सवय लागते आणि इथे पैसे ही वेश्ट होतात आणि त्याचबरोबर चौथी गोष्ट दीर्घकाळ हेडफोन जर वापरला तर आपल्याला डोकेदुखी किंवा अस्वस्थतेची समस्या उद्भवते विशेष जेव्हा नॉईज कन्सल कौन्सलिंग हेडफोन्स वापरले जातात तेव्हा बाहेरील आवाज आपल्याला येत नाही मग आपण जेव्हा गाडीवर असतो जर आपण हेडफोन जर वापरला तर म मागचा जर हॉर्न वाजवत असेल तर ते आपल्याला समजणार नाही तर त्याच्यामुळे आपल्या ॲक्सिन् होण्याची शक्यता असतात इथे आपल्याला हेडफोनचा तोटा आहे हेडफोन्स त्याचबरोबर हेडफोन जास्त वेळ कानाला ठेवल्यामुळे इंफेक्शन होण्याची शक्यता आहे तिथे ए फोड येणे आणि त्यात पॉइझन तर त्यात इन्फेक्शन होणे रक्त गोठणे अशा अनेक समस्या हेडफोन घातल्याने कानामध्ये होतात कानाचे आजार आपल्याला दिसून येतात यासाठी हेडफोन्स अतिरेक टाळणं हे आपल्यासाठी चांगलं असेल त्यातच योग्य पद्धतीने व मर्यादित वापर करावा त्याचा हेडफोनचा अन्यथा त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात जास्त खोलीवर आवाज ऐकल्यामुळे आपल्या कानांमधून आपल्या जे पडदा आहे त्यालाही प्रॉब्लेम येऊ शकतो आणि मेंदूवरही परिणाम होऊ शकतो हेडफोनने